सध्याचं युग हे संगणकीकरण आणि डिजिटलायझेशनचं युग आहे आणि बँका फार मोठ्या प्रमाणात या दोन्ही गोष्टींचा वापर करतात मला वाटतं स्वतःच्या बँक अकाऊंटमधनं पैसे काढण्यासाठी सर्व तरुण तरुणींना आबालवृद्धांना ए टी एमच्याद्वारे पैसे बँकेतून कसे घेता येतात बँक बँकेतून स्वतःच्या अकाऊंटमधून पैसे कसे काढता येतात हे माहिती असणं गरजेचं आहे यासाठी स्वतःचा अकाऊंट बँकेमध्ये उघडायला पाहिजे आणि त्या अकाऊंटमध्ये पैसे असायला पाहिजेत जेव्हा आपल्याला पैशांची गरज असते त्यावेळेस वैयक्तिकरित्या बँकेच्या शाखेमध्ये जाऊन पैसे काढण्याची गरज नाही प्रत्येक बँक तुम्हाला ए टी एम कार्ड किंवा डेबिट कार्ड इशू करते आणि विविध प्रकारच्या ए टी एम किऑस्कवर जाऊन आपण कुठल्याही बँकेच्या ए टी एम किऑस्कमधून आपण स्वतःच्या बँकेतले आपल्या अकाऊंटमधले पैसे काढू शकतो ही प्रक्रिया अतिशय सोपी आहे ए टी एम ए टी एम किऑस्कमध्ये जाऊन ए टी एम कार्ड तिथल्या एका स्लॉटमध्ये घातल्यानंतर ए टी एम डेबिट कार्डचा नंबर विचारला जातो ज्याला पिन असा शब्द आहे तो पिन टाकल्यानंतर बँकेच्या आपल्या खात्यातून ए टी एम किऑस्कमध्ये पैसे रोख रकमेच्या स्वरूपात बाहेर येतात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ए टी एम डेबिट कार्डचा पिन किंवा क्रेडीट कार्डचा पिन फक्त तुमचा तुम्हालाच माहिती असला पाहिजे हा पिन इतर कुठल्याही माणसाला माहिती असून उपयोगी नाही त्यातून फ्रॉड होऊ शकतात ए टी एम किऑस्कमधून अशा प्रकारे पैसे काढता येतात ही सध्याची सगळ्यात सोपी पद्धत आहे तसेच दुसऱ्याच्या अकाउंटमध्ये सुद्धा स्मार्टफोनचा वापर करून आपण बँक अकाउंटमधून पैसे ट्रान्स्फर करू शकतो ही पद्धतसुद्धा सोपी आहे स्मार्टफोनमध्ये जाऊन ज्या माणसाला पैसे ट्रान्स्फर करायचे आहे त्या माणसाचा अकाऊंट नंबर किंवा फोन नंबर जो त्याच्या अकाऊंटशी संलग्न केला आहे असा नंबर सिलेक्ट करून आपल्या अकाऊंटमधून दुसऱ्या माणसाकडे पैसे ट्रान्स्फर होऊ शकतात या दोन्ही पद्धती अतिशय सोप्या असून थोडीशी काळजी घेतली तर यातले फ्रॉड किंवा यातले धोकेसुद्धा टाळता येतात आणि आपल्याला अगदी सहजगत्या स्वतःच्या बँक अकाऊंटमधून बँकेमधे न जाता आपल्या जरुरीपुरते पैसे कुठल्याही ए टी एम किऑस्कमधून काढता येतात